सध्या एकविसावं शतक आहे आणि पेट्रोलच्या किमती अक्षरशः शंभरी ओलांडून पुढं आहेत शंभर रुपये प्रति लिटर या दरापेक्षा देखील अधिक दर पेट्रोलसाठी लागतो आहे आणि याचा परिणाम माझ्या बाईकिंगवर झाला आहे का तर शंभर टक्के झाला आहे असं मी म्हणेन कारण ज्यावेळी मी पहिले प्रथम प्रथम गाडी चालवायला शिकलो त्यावेळेस पेट्रोलचे दर होते साठ रुपये आता तेच पेट्रोलचे दर झाले आहेत शंभर रुपये आणि याचा परिणाम माझ्या बायकिंगवर शंभर टक्के झालेला आहे आणि याचा परिणाम असा झालं आहे की माझं बाईकिंग करणं किंवा असं गाडी चालवण्यासाठी जाणं कमी झालं आहे पहिले मी कमीत कमी दोन शहरांमधलं अंतर कमीत कमी शंभर एक किलोमीटरचं अंतर मी सहज पार करत होतो किंवा सहजवारी अशी यात्रा करत होतो पण आत्ता मला तसं जाणवत नाही आणि इंधनाचा अतिवापर म्हणजे गाडी जास्त चालवल्यामुळं कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड अशा चालू होत आहेत पण पर्यावरणासाठी हानी कारकच आहे असं म्हणता येईल कार्बन डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड असं विविध गॅस किंवा वायू पर्यावरणात सोडले जातात याचा परिणाम पर्यावरणावर होतोच तरी पण बाईकिंग माझा आवडता छंद आहे आणि तो मला करायला आवडेलच